हा हेलो बेबी बोलता का बेबी हा कुठे कुठं चालली तू

गजाननबाबाच्या दर्शनाला चालली का चलना मग आपण तिथून तिथे जाऊ येस टीनं रेल्वेनं आ लय झाली आहेत ना रेल्वेनं चालतं का इत इतक्याजणी कसं बसतील कोणती खाली राहील कोणती वर येईल आता आपल्याला माहीतच आहे का ते रेल्वेचा डबा आपल्यासाठीच खाली आहे म्हणून आहे मी म्हातारी आहे म्हातारी असली तर वर चढतच नाही खालीच राहती गजानन महाराजचं दर्शन घेऊचा स्वयंपाक बिंपाक डबा करून घ्यायची तसं तर जेवण आहे तर गजाननबाबाच्या तिथं काले डबा करून घ्यावा लागते पहिले दिवशी काले तिथं गजन गजाननबाबासाठी तर तिथं गेले की पहिले पावती फाडायची मग जेवण मागायचं

नंतर आपल्याला कपडेही भेटते पावती फाडली हो

साडी कोणशी घालशी एवढं घाल ना

सर्वेज हा सर्व सर्वजणी सारखेच साड्या घालून जाऊ ना दिंडीतून बाहेर तरी दिसतेस ना नाही दुसरं घातलंच नाही जमत साऱ्याजणी एकसारख्या साड्या घातल्या तर ओळखू तरी येतील विकत घेऊ ना आपण

हा ड्रेस घाल ना मग मग तर घाल तुझं हा ड्रेसशी जमते ओढणी घे गं एखादली अंगा तू घालतो तर मीही घालतो ना मग करा मग सरा सोबतीनं आपण सरा सोबतीनं ड्रेसच घालून जाऊ मग काले साड्या नेसून जाऊ

मस्त मजा करू तिथं फार आनंद साजरा करू परत शेगाव फिरू गजानन महाराजांच्या तिथं

ठीक आहे मग ठेव हो